तरुण पिढ्यांपेक्षा आधीच्या आधीच्या पिढ्या धार्मिक होत्या हो कारण की त्याची त्यांची ज जडणघडण किंवा जी शिकवण होती ती धार्मिक पद्धतीने झाली होती एकत्र कुटुंब होतं ते आजी आजोबा त्यांचे वडील ह्यांना देवपूजा करताना सगळे उपवास किंवा धार्मिक कार्य करताना बघितलं त्यांनी त्याच्यामुळे ते पण धार्मिकच होतं घरी प्रत्येक सगळी सकाळी संध्याकाळी देवपूजा असायची सगळे उपवास ठेवले जायचे देवाकडे किंवा संकष्टी किंवा सगळे सण असं हे सेलिब्रेट केले जायचे पण आत्ताची पिढी एवढी धार्मिक नाही आहे कारण की त्यांच्याकडे एवढा वेळ नाही आहे एकादशी असेल तर ती पाळली जात नाही संकष्टी असेल तर ती पाळली जात नाही आणि त्याचप्रमाणे आयुष्य हे खूप खूप फास्ट झालं आहे जास्त वेळ नाही भेटत आणि आत्ताच्या पिढीच्या लोकांना वाटतं की बाबा देवपूजा करू न करू काही फरक नाही पडत आपलं आयुष्य चाललं आहे तसं चालेल त्याच्यामुळे तरुण पिढी जास्त धार्मिक नाही आहे